माझ्या आयुष्यातला हा क्षण आई वडील दोन्हीही शेतकरी पण मला शिक्षणाची आवड होती मला बी एस सी ॲग्री करायचं होतं पण आई वडिलांना हेही कळत नव्हतं की दहावीच्यानंतर सायन्स घ्यावं लागतं सायन्स असतं काय मी केंद्रीय शाळेत शिकलेली मुलगी आहे पण मला समोर शिकायचं होतं माझ्या मैत्रिणी चांगल्या घरच्या होत्या पण माझे आई वडील शेतकरी तर मला बी एस सी करायची होती तर मी दहावी झाल्याच्यानंतर अकरावीमधे पहिल्यांदाच आमच्या शाळेमध्ये सायन्स आलं तर मी सायन्स सायन्समध्ये ॲडमिशन घेतलं अकरावी आणि अकरावी क्लिअर झाली आणि नंतर बारावी बारावी पण क्लिअर झाली आणि बारावीच्यानंतर माझं लग्न झालं सासरी आल्याच्यानंतर मी एका वर्षाने माझं ग्रॅज्युएशन माझी बी एस सी पूर्ण केली आणि त्या बी एस सीच्या बेसवरच मी जॉब करत आहे